सरकारी दवाखान्यामध्ये ही सिस्टीम काही व्यवस्थित नाही आहे कारण डॉक्टर्स तिथे अव्हेलेबल नसतात आणि त्यामुळे तिथे खूपच गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळे खूप पेशंटची तिथं मोठ्ठी लाईन लागते आणि सुरवातीचे पेशंट जे बसलेले असतात तर कधी कधी इमर्जन्सीमध्ये एखादा पेशंट येऊन जातो ॲक्सिरण् झालेला किंवा काही ऑक्सिजन वगैरे लागलेला तर अशा वेळेस त्या पेशंटची सोय वे वेळेवर होत नाही कारण तिथे आधीच खूप मोठी लंबी लाईन लागलेली असते त्याचा परिणाम हा दिसून येतो की बऱ्याच पेशंटचा मग अशातच जीव निघून जातो आणि आपण मग तिथे काही करू शकत नाही सरकारने ही सिस्टीम थोडी चेंज करायला हवी असे मला वाटते